आमच्या आमच्या पाककृतीमध्ये विशेष पदार्थ हा म्हणजे पुरणपोळी जो पदार्थ प्रत्येक सणावाराला घराघरात केला जातो पुरणपोळी हा प्रत्येकाला आवडणारा पदार्थ असून पुरणपोळी करण्यासाठी खूप वेळ आणि कष्ट घ्यावं लागते पुरणपोळीसाठी प्रामुख्याने लागणारे गोष्टी म्हणजे हरभऱ्याची डाळ आणि त्यासोबत गुळ या दोघांचं मिक्चर करून केल्या जाणाऱ्या पदार्थाला किंवा चपातीच्या एका प्रकाराला पुरणपोळी असे म्हणतात पुरणपोळी करत असताना पहिल्यांदा आपण हरभऱ्याच्या डाळीला उकडून घेऊन त्यात साखरं टाकून मिक्स केले जाते किंवा गुळ या दोन्हीपैकी एक टाकून मिक्स करून त्यात आपण एकत्र करून ते सारण चपातीच्या किंवा गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून आपण जे तयार करतो त्याला त्यालाच पुरणपोळी म्हणतात पुरणपोळी करत असताना त्याला अनुभव लागतो पुरणपोळी करत असताना ती कुठं फुटणार नाही किंवा होन आपले काही नुकसान होणार नाही याची आपण परिपूर्ण पद्धतीने काळजी घेतली पाहिजे पुरणपोळी हा प्रत्येकाला आवडणारे महाराष्ट्रात प्रत्येक घरोघरी होणारा पदार्थ आहे पाककृतीमध्ये हे जे विशिष्ठ आहे पाककृतीमध्ये खूप आधीपसून हे होत आहे